हा दीपक ग्यारेज आहे का गाडीची सर्विसिंग करायची होती आम्हाला आमची ज्युपिटर एकशे दहा आहे आमचा म्हणजे गाडीचा मागून जरा ॲक्सेसरीजचा आवाच पण येतो आहे आणि ऑईल बदली करायची होती आणि जे गिअर ऑइल आहे ना ते पण बदलायचं होतं आणि ब्रेकचा पण जरा प्रॉब्लम आहे वर्कशॉपला घेऊन येण्यासारखी कंडिशन आहे सध्या त्याला

अजून तेवढंच काम करायचं आहे ऑईल बदलायचं होतं आणि जरा ब्रेकचे जे पॅड आहेत ब्रेक पॅड ते पण जरा वाजतात खूप मागची सर्विसिंग झाले सहा महिने झाले आहेत सोरूमलाच केली होती हो हो मागच्या वेळी ऑईल बदली केलं होतं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं तीन महिन्यानं ऑईल बदला पण आता डबल झालं त्याचा हो ब्रेकचा पण प्रॉब्लेम आहे गाडी सहा महिन्याआधी सर्विशिंग केलेली पाणी गेल्यावानी वाटत आहे आवाज पण येत आहे आणि अचानक खट्ट म्हणून आवाज येत आहे होरन ते चांगलं वाजतो आहे किती वेळ लागंल सर्व्हिसिंगला

चालतं आहे आम्ही घेऊन येतो गाडी